नमस्कार सुमिता साळंखे आज मी तुमची कॅब बुक केलेली होती आणि मला केरळला जाण्यासाठी मुंबई एअरपोर्टवरून फ्लाईट होती बरोबर दोन पंचावनची मी साधारणत सव्वा बाराची कॅब बुक केलेली होती परंतु आपला कॅब ड्रायवर वेळेत पोचला नाही परिणामी ट्राफिक आणि ट्रॅफिकमुळं मला एअरपोर्टला पोहोचायला वेळ झाला वेळेत न पोचल्यामुळं माझी फ्लाईटही मिस झालेली आहे मी या संदर्भात आपल्याकडे तक्रार नोंदवत आहे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे तुमच्याकडे तक्रार नोंदवणार आहे ऑनलाईन मी नोंदवलेलीच आहे परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावसं वाटतं की आपली सेवा अतिशय पुअर आहे आपल्या तत्पर से न सेवा न नसल्यामुळे मला आज खूप मोठा लॉस झालेला आहे माझी केरळला जाण्यासाठीची जी फ्लाईट होती दोन पंचावनची ती ऑलरेडी मिस झालेली आहे माझं तिथे खूप महत्त्वाचं काम होतं ते कामही आता होऊ शकणार नाही अशा प्रकारची सर्विस तुम्ही देताय की जेणेकरून कश्टमरचं नुकसान होणार असेल तर तुमच्या सेवेचा कस्टमरला काहीही उपयोग नाही तुम्ही आपल्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा परंतु माझ्या पुढचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर माझं झालेलं नुकसान तुम्ही भरून देणार का माझं तिथलं फार महत्त्वाचं काम होतं ते कामही आता मला आठ दिवसांवर पोस्टपोन करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर या फ्लाईटचे जवळपास सात हजार सहाशे चाळीस रुपये मी दिलेले होते ते सुद्धा माझे जवळपास आता बुडल्यात जमा आहे मी या कॅबचे तुमच्या किंवा पैसे माझे मला पुन्हा तुम्ही माघारी दिले पाहिजेत मी कॅब बुकिंगसाठी जवळपास दोन हजार रुपये तुम्हाला ऑलरेडी दिलेले होते परंतु आपण तत्पर सेवा न दिल्यामुळे आपण माझे फार नुकसान केलेले आहे अशा प्रकारची कृती तुम्ही ग्राहकांच्या बाबतीत करणे फार चुकीचे आहे तुम्ही ग्राहकाचं नुकसान करत आहात आणि हे नुकसान कधीच भरून येणारं नाही ग्राहकाचं नुकसान होत असेल तर तुम्हाला काही त्याचा उपयोग होणार नाही आणि त्यामुळेच मी आता तुम्हाला दिलेले जे पैसे आहेत ते मला परत हवे आहेत ऑलरेडी तुम्ही जवळपास माझं सात साडेसात हजाराचं नुकसान केलेलेच आहे त्याचबरोबर माझं होणारं महत्त्वाचं कामदेखील पुढे गेलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला आता हे माझे पैसे परत द्या या संदर्भात लेखी दिलेले आहे त्याचबरोबर तुमच्या सेवेसाठी किंवा तुमच्या चुकीच्या सेवेसाठी ही मी कळवले आहे तुमची कॅब सर्विस लोकांच्या दृष्टीने अजिबात सोयीची नाही तर ती अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे त्यामुळे तुम्ही ग्राहकांचे नुकसान करत आहात आणि ग्राहकाचे होणारे नुकसान अतिशय वाईट आहे त्यातून तुमच्या सेवा व्यवसायाला देखील फटका बसणार आहे त्यामुळे कृपया माझे जे काही कॅबचे रेंट आहे आणि मी त्यासाठी जे बुकिंगचे पैसे पेड केलेले आहेत ते कृपया मला तुम्ही माघारी द्यावे कारण तुम्ही केलेले नुकसान कधीच भरून येणारे नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारची सेवा इथून पुढे पुन्हा ग्राहकाला देऊ नका तुमचा ग्राहक जर समाधानी असेल तर तुमची सेवा यशस्वीपणे पुढे जाईल पण तुमचाच ग्राहक जर नाराज असेल तर तुमची सर्विस आणि तुमच्या एकूणच प्रतिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे त्यामुळे माझे पैसे मला द्या नाही तर मी आपल्यावर लेखी कारवाई देखील करू शकते